गुड आफ्टरनून आजचा विषय आहे कला आणि हस्तकला यांना ऑनलाईन प्लॅटफॉम आहे की नाही हो कला आणि हस्तकला यांना ऑनलाईन प्लॅटफॉम खूप आहे अर्थातच आपली कला व्यक्त करण्यासाठी किंवा हस्तकला व्यक्त करण्यासाठी खूप काही मदत त्यांना ऑनलाईन प्लॅटफॉमद्वारे मिळते उदाहरणार्थ एखादी वस्तू किंवा एखादी कला चित्रकला किंवा एखादी शिल्पकला ते आपणाला ऑनलाईन दुसऱ्या लोकांपर्यंत त्याची माहिती किंवा ते प्रोडक्ट कसे आहे कसं कसं बनवतात इत्यादी अनेक प्लॅटफॉम कला व हस्तकला या विषयी मिळते व त्यांना ऑनलाईन विक्रात विक्रेते अर्थातच आपल्या कलेला वाव देण्यासाठी किंवा किंमत ठरवण्यासाठी ऑनलाईन विक्रेतेसुद्धा या यांना मिळते कला आणि हस्तकला या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सोशल मीडिया ही अत्यंत सुख सुखकारक आणि सुविधादायक प्लॅटफॉम आहे कारण की आपल्या कलेला दुसऱ्या लोकांपर्यंत पोचवणे हेच त्यांचे ध्येय असते अर्थातच प्रत्येक घरात प्रत वाद प्रत्येक राज्यात आपली कला जावी व त्याचे गुणगान व्हावे हे त्यांचे मत असते त्यामुळे कला व हस्तकला क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सोशल मीडिया एक अत्यंत सोयीस्कायी सोयीस्कर साधन आहे कला आणि हस्तकलेशी निगडीत अनेक यूटूब चॅनेलेसुद्धा आहेत अर्थातच त्यांनी आपल्या यूटूबांंद यूटूब चॅनलद्वारे आपल्या कलेला वाव मिळवला आपल्या अंगातील गुण कौशल्य यांना स्पष्ट करू शकले अर्थातच टोनी आर्ट अँड क्राफ्ट असे अनेक यूटूब चॅनल्स आहेत की ज्यांना मी मी भेट दिलो व मी त्या कलांचा वापर करून अनेक साधने बनवतो त्यांची कला शिकण्यास अत्यंत सोपी सुविधादायक असते त्यामुळे इतर लोकांनाही त्याचं मदत होतं कला आणि हस्तकला या लुप्त होणारे काही म्हणजे आपण लुप्त होणारे म्हणू शकत नाही कारण की त्यांना वाव मिळाला नाही वाव मिळाला असता तर कला आणि हस्तकला हे एक महाराष्ट्रातील किंवा भारतातील एक अग्रीजन्य म्हणजेच की उत्तम असा व्यवसाय ठरला असता अनेक ठिकाणी आपले कलेला म्हणजेच की आदिवासी लोक अनेक वस्तू बनवतात अनेक प्रोडक्ट बनवतात त्यांची हस्तकला त्यांची नक्षीकाम इत्यादी असतात पण त्यांना ते सोशल मीडियाद्वारे ते व्यक्त करू शकत नाही त्यांची कला ती सीमितच राहते ती स कला सीमित राहू नये यासाठी सोशल मीडियाचा वापर करून त्यांनीसुद्धा त्यांनी आपल्या कलेला घराघरापर्यंत पोचवू शकतात त्यासाठी कला अन्य हस्तकला या स क्षेत्रात काम करण्या लोकांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉम ही अत्यंत सुविधादायक मदत क मदत करणारी सुविधा आहे धन्यवाद